हां सर बोला की हां सर ते सगळं आमच्याकडे भेटतात तुम्हाला काय हवं आहे सर आता आमच्याकडे फ्रिज टी वी वॉशिंग मशीन ए सी हे सगळे आहेत त्यात तुम्हाला म्हणजे कोणतं असं प्रोडक्ट हवं आहे काय म्हणजे तुम्हाला टी वी हवा आहे वॉशिंग मशीन का ए सी फ्रिज टी वी हवा आहे का सर सध्या आता सॅमसंग ए आय सगळ्यात आता टॉप मॉडेलचा आहे तो आता सर स्टेंडिंगमध्ये पण आहे आणि आता नवीन ए आयचे फीचर्स आल्यामुळे ते आता सध्या तरी मार्केटमध्ये टॉपला आहे मग ते तुम्हाला एक भेटू शकते चांगल्या मॉडेलमध्ये सर त्याची स्टार्टिंग प्राईस आता आता तुम्ही किती म्हणजे किती इंच घेणार आहे त्याच्यावर आहे तुम्ही केवढा पाहिजे तुम्हाला हां बत्तीस इंचमध्ये जी स्टार्टिंग प्राईस किती पस्तीस पर्या पस्तीस हजारांपासून आहे हां फ्रिजमध्ये पण सर भरपूर आहेत क कंपनीजमध्ये वडपूलचा आहे आणि सॅमसंग परत आहेत त्यात तुम्हाला कोणता हवा आहे कोणता म्हणालात हां एल जी एल जी हां एल जी एल जी एल जी हां एल जी बेस्ट आहे एल जीमध्ये

सर ते आता तुम्ही किती म्हणजे किती क कप्प्यांचं घेणार सिंगल डबल असेमध्ये फ्रिज सिंगलमध्ये तर मग सिंगलमध्ये थर्टी थाउजंड थर्टी थाऊजंडपासून आहे आणि डबलमध्ये फिफ्टी फायपासून चालू आहे मग तुम्ही तुमची ऑर्डर लिहून घेऊ का म्हणजे तुम्ही घेणार आहेत का वॉशिंग मशीनचं बघा आता तुम्हाला आता कोणत्या कंपनीचा असं काही तुम्ही सांगितलं आहे हां ते मग असेल तर मग ते फोर्टी एट थाउजंडपासून स्टार्ट आहे फोर्टी थाउजंडपासून आहे स्टार्ट फोर्टी थाउजंड किती इंचीची ओके ठीक आहे बत्तीस इंचीची मग ते थर्टी फाय थाऊजंडला भेटेल सॅमसंगची सॅमसंग ए आयचं टॉप मॉडेल सर ते आता सगळे आहेत ते सगळे ते आहेत तेवढे भा भाव टू भावच आहेत प्राईस ठीक आहे तुम्हाला तुमचा ॲड्रेस तुम्ही आम्हाला मेसेज करा तुमची डिलिवरी होऊन जाईल तुमची ती सॅमसंग ए आयची डिलिवरी होऊन जाईल ठीक आहे ठीक आहे ओके